अर्थव हॉटेलमधून बोलताय का मी एक ऑर्डर केली होती जेवणाची ती ऑर्डर यायला बराच उशीर झालेला आहे अशी सर्विस देतात का तुम्ही मग किती वेळ झाला आता आमच्या इथे सगळे भुकेले झालेले होते त्याच्यानंतर सगळ्यांची चिडचिड वगैरे व्हायला लागली असं व्हायला नको ना तुमच्याकडून मग किती वेळ झाला तुम्हाला आता तुम्ही सांगा बरं मला अशी कुठली कंपनी आहे तुमची इतका वेळ लावतेय अशी कुठली हॉटेल आहे तुमची तुम्ही सांगा मला अशी सर्विस देतात का तुम्ही लोकांना डिलीवरी बॉय किती उशिरा आला आणि फोनसुद्धा उचलत नाही काय नाही ठीक आहे बघा तुम्ही आता काय आम्ही बोलणार आहे तुम्हाला ठीक आहे